स्मार्ट बाजार सुपर मार्केटमध्ये फोन लागला आहे का मी तनुजा जाधव बोलते आहे मला काही घरासाठी सामान पाहिजे होतं म्हणजे राशन घ्यायचं होतं मला हे विचारायचं होतं की तुमच्याकडं म्हणजे याच्यावरती काही ऑफर आहेत का

अच्छा मला तुम्हाला हे सांग यादी द्यायची होती तुम्ही लिहून घ्याल का काय काय पाहिजे हो मला तांदूळ पाहिजे होते पाच किलो इंद्रायणी भेटतील का हो का क किती प्राईज आहे तरी ओके हो चालेल ठीक आहे काही नाही आणि डाळ पाहिजे होती एक दोन किलो मूग डाळ दोन किलो उडीद उडीद डाळ आणि दोन किलो चणा डाळ पाहिजे होती तर हो ठीक आहे चालेल ती एक किलो आणि बाकी दोन दोन किलो आणि सा साखर पण पाहिजे साखरचा एक पाच किलोचं पॅकेट द्या हो हो हो ओके आणि मला हो चालेल ना एक एक ब्रेड एक एक ब्रेडचं पॅकेट पण देऊन टका आणि बिस्किटमध्ये कोणते चांगले म्हणजे कोणते ऑफरमध्ये आहे का

ठीक आहे मारीगोल्डची पाच आणि गुड डेची पाच बिस्किट पुडे ओके ठीक आहे चालते मी ऑनलाईन पे करून देईल

चालत आहे थँक्यू

ओके थँक्यू मॅम